अगोदरच्या काळामध्ये जे कपडे जे वापरत होते त्याच्यामध्ये मान म्हणजे पुरुष जे आहे ते धोतर कुर्ता आणि टोपी असे वाप म्हंजे घालत होते आणि जे आप आजी वगैरे आहे आपल्या त्या लुगडं घालत होत्या त्याला नववारी नव्वारीमधून लुगडं मिळायचे चांगले चांगले ते घालत होत्या पण ते आता असं काहीच राहिलेलं नाही आहे आपली आई साडी घालते पण त्याच्यामध्ये पण आता खूप पॅटर्न्स निघाले आहे नऊवारी ते नथनी वगैरे तर त्या जुन्याच पद्धती आता वापस येत आहे काही आणि आताच्या ज्या मुली आहे त्या असं काहीच घालत नाही म्हणजे त्यांना साडीसुद्धा घालायला सांगितली तर ते नाही म्हणतात आता सगळं वेस्टन आलं आहे जीन्स टॉप सगळं असंच घालतात आणि ड्रेसेस वगैरे कोणीच घालत नाही जर घरचं लग्न वगैरे असेल फंक्शन असेल तरच घालतात किंवा मग कुठे प्रोग्राम असेल फेअरवेल पार्टी असेल किंवा काही असेल तर साडी घालतात आणि आताचे जे आहे त्याच्यामध्ये साडीमध्ये पण असं जीन्स टॉपच आले आहे साडीमध्ये पण टॉपच ड्रेससारखंच आलं आहे आणि ते जे आता स अगोदर काही वर्षा अगोदर स्कर्ट्स घालायचे ते पण नाही आता सलवार कुर्ती वगैरे कोणीच काही घालत नाही आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन बघितलं तर आपण वेस्टर्न्स प्रत्येक याच्यामध्ये वेस्टर्नच आलं आहे ती साडी म्हणा काई पण म्हणा तुम्ही त्याच्यामध्ये